मी छोट्या छोट्या कविता लिहायला शिकले आणि पहिल्यांदा मी मला भावलेल्या छोट्याछोट्या घटनांवरून कवितांचं लेखन केलं खरं तर मी छान लिहू शकते हे मला जवळपास मी कॉलेजला असताना कळलं असेल आणि कविता ही मला लगेच सुचायची छोट्या चारोळ्या मी त्याच्यातून लिहिलेल्या आहेत आणि छोट्या चारोळ्यांमधूनच मग मी छोटे छोटे लेख आणि ज्याला आपण ललित म्हणतो अशा प्रकारचं लेखन मी केलेलं आहे रोजच्या प्रसंगावरून पण आपण काही ठोकताळे बांधतो त्याची कल्पना पण मला सुचते आणि अशा प्रकारचे ललित लेख त्याच्यानंतर कविता मी लिहू शकते